हो माझं एक ध्येय आहे माझी एक महत्वाकांक्षा आहे ती मला पूर्ण करायची आहे त्याच्यासाठी मला माझी पत्नी प्रोत्साहित करते उत्तेजित करते आणि माझी आई पण मला एक छानपैकी घर बांधायचं आहे त्याच्यामध्ये माझ्या दोन मुली माझी आई आणि माझी मिसेस जास्त मोठं नाही पण छोटं आणि छान सुंदर असं घर माझं व्हायला पाहिजे असं माझं एक ध्येय आहे ते मी पूर्ण करण्याचे पूर्ण करण्याचा प्रयत्न करत आहे आणि माझी ती महत्वाकांक्षा राहील आणि हे समोर माझ्या कामी येईल माझ्या परिवाराच्या कामात येईल हे माझं ध्येय व्यक्तिगत ध्येय आहे